नागपूर जिल्ह्यात अनेक व्यवसाय आहे त्यात येथील हातमागाचे कामं कपड्याचा व्यवसाय हॉटेल्स वेगवेगळ्या ठिकाणी साऊथ इंडियन कॉर्नर या असे न अनेक प्रकारचे व्यवसायमध्ये सरकारांना टॅक्स मिळतो जे सेल्स टॅक्स मिळतो आणि अशा अनेक प्रकारच्या जी स टी त्यामुळे काय होते सरकारांना अर्थकारण जे जिल्ह्याचं अर्थकारणाला हातभार लागण्यास त्यांना मदत होते आणि प्रत्येक छोटे छोटे कॉन्न असल्यामुळे त्यांना पण रोडावर रोडवर लागत रोडवर लागलेल्या दुकानात सुद्धा त्यांना पण टॅक्स भरावा लागतो आणि त्यांचाही टॅक्स जे अर्थकारणाला मदत होईल